मी ना इकडे महाराष्ट्र फिरायला आली आहे कारण मला जरा महाराष्ट्बद्दल फेवरेट म्हणजे काय काय आहे सांगू शकशील का म्हणजे मला एवढी आयडिया नाही आहे महाराष्ट्रातली की कुठे बक बघण्यासारखं काय आहे किंवा काय तर हे तुळे महाराष्ट्रामध्ये मुंबई मुंबईचं सांगते का हां ठीक आहे मुंबईतलं मग मुंबईत काय काय आहे बघण्यासारखं आणि जर खाण्यासाठी बघायला गेलं तर काय आहे खायला चांगल असं म्हणजे रिजनेबल पण असलं पाहिजे स्वस्त आणि मस्त थोडक्यात असं काय आहे वडापाव आणि दं कुठे चांगला मिळतो वडापाव दादरला वडापाव चांगला मिळतो का अच्छा वडापाव पं ठाण्याला काही बघण्यासारखं आहे का कारण की दाता इथे जर बघायला गेलं तर मुंबादेवी आणि हे अजून काही आहे का बघण्यासारखं इथे आणि वडापाव वडापाव सगळीकडे मिळतो का आणि किती रूपयापर्यंत येतो वडापाव वीस ओके एवढा स्वस्त आहे का आणि वडापावमध्ये म्हणजे वडा कशाचा म्हणजे बटाटेवडा असतो की मेदू म्हणजे कं कुठले वडे वापरतात वड्या वडा हां आणि पाव आपले व ह्याचे पाव असतात ना आणि ते खूप तू खूप स्पायसी असतं का ओके ॲन टेस्टी असतं आणि काय आहे म्हणजे काही खाण्याचं पण जे मुंबईत असं अजून काय खाण्यासारखं आहे ओके जिलेबी आणि हे कुठं पण मिटन पाव जसं तू मला म्हणालीस की ह्याला चं चर्चगे सॉरी आपलं गेट वे ऑफ इंडिया बघायला गेलं तर तिथे मिळतं का हे सगळं खायला ओके ठीक आहे थँक्यू